मा वैष्णवी ट्रॅव्हलर्स बोलत आहात का अच्छा तुम्हाला हे सांगायचं होतं की आम्हाला तुमची कार बुक करायची आहे आम्हाला पर्यटनस्थळावर फिरून यायचं आहे त्याबद्दल म्हणजे आम्हाला अं हा तुमची कार पाहिजेत त्यासाठी पर्यटन हो त्यासाठी म्हणजे जो गाईड करत असतो तो पण आमच्यासोबत असायला हवा तुमच्या ट्रॅव्हलर कंपनीकडून आम्हाला कोणी असं भेटेल का अच्छा अच्छा एक माणूस आहे हा ठीक आहे चालेल जो की कारसुद्धा ड्राईव्ह करेल आणि आम्हाला म्हणजे तिकडच्या लोकेशनबद्दल सांगेलसुद्धा असं आम्हाला कोणीतरी पाहिजे हा आम्ही आम्ही इथे सहा लोकं आहेत म्हणजे फॅमिली आहे ही आमची पूर्ण हो हो माझे वडील मी माझा एक भाऊ माझा त्याचा लहान भाऊ आणि माझी आई आणि दुसरी आणि आजी आजोबा हो आम्ही असे सहाजण आहो आणि आम्हाला पुण्याचं तिकीट पाहिजेत होतं तिकडचे असे सगळे डोंगर वगैरे आहेत ते आम्हाला फिरून यायचे होते हो प्रत्येक डोंगर आणि तिकडचे स्थानिक जे म्हणजे असे पौराणिक मंदिर आहेत तिकडचीही पाहिजेत हा तिकडनंही आम्हाला फिरून यायचं आहे म्हणजे पूना दर्शनच एका प्रकारे आम्हाला करून यायचं आहे हा अच्छा तर किती दिवसाचं पॅकेज आहे मग तुमचं अच्छा आठ दिवसाचं पॅकेज हा ठीक आहे चालेल मग पर पर्सन किती घेता तुम्ही अच्छा आठ दिवसाची पर पर्सन दोन हजार रुपये हा मग एकूण आमचे सगळ्याजणांचे किती होऊन जातील अच्छा बारा हजार रुपयात हा ठीक आहे चालेल तितकं जरी जमलं तर चालतंय आम्हाला फक्त एक विश्वासू गाईड पाहिजेल आम्हाला तुमच्या ट्रॅव्हलर कंपनीकडून हा बारा ते अकरा तारखेच्या मध्यात पाहिजेल होता हा चालेल चालेल मग काय डेट आहे तुमची अच्छा बारा ते सतरा तारखेपर्यंत आहे का ठीक आहे ठीक आहे आजची तर एकच तारीख आहे बरं हा ठीक आहे चालेल या महिन्यातच फिरून यायचं होतं ठीक आहे तुम्ही तुमचं हा तुमची कार वगैरे सगळी रेडी झाली तर आम्हाला सांगसाल हो म्हणजे आम्हाला बॅक हा आम्हाला ब्लॅक लॅम्बोर्गिनीमध्येच फिरून यायचं होतं हां ठीक आहे चालेल धन्यवाद